माझ्या आयुष्यात एक वेळ अशी आली होती की मला लग्नालापण जायचं होतं आणि देवदर्शनालापन जायचं होतं त्यामुळं मी देवदर्शन कॅन्सल करून लग्नालाच जायचा निर्णय घेतला कारण की देवदर्शन मी तिकडून आल्यावरही करू शकत होतो